भारतातील वाहतूक व्यवस्था माझ्या मते तीन प्रकारच्या आहेत एक रस्त्यावरची दुसरी विमानाने आणि तिसरी ट्रेनने रस्त्याने जाणाऱ्या दोन आहेत एकतर तुम्ही तुमच्या प्रायव्हेट वाहनाने जाऊ शकतात किंवा मग बसने जाऊ शकतात प्रायव्हेट वाहनाने जायचं म्हटलं तर खर्च खूप जास्त होतो पेट्रोल खूप जास्त हे होतं वापरलं जातं आणि मग ते गाडीच्या त्या कोणता तुम्ही गाडी वापरता त्याच्यावर मायलेज वगैरे सगळं त्याच्यावर उधारेत आहे आणि बसमध्ये म्हटलं तर बस वर्षानुवर्ष त्या जुन्याच आहेत मये त्याच्यात बदल खूप कमी झाला आहे जर बसेसच्या फ्रिक्वन्सी वाढवल्या त्याचा मेंटेनन्स चांगला केला आणि फॅसिलिटी तसे बेटर केले तर मग अजून लोक बसने जातील आणि हे होईल रस्ते तर आपल्या इथे चांगले नाही आहेत हे सगळ्यांना माहिती आहे रस्ते न चांगले असल्यामुळे ॲक्सिडेंट्स खूप जास्त प्रमाणात होतात खूप खड्डे असतात रस्त्यात ट्रेन्स पाहिले तर ट्रेन्सची फ्रिक्वेन्सी वाढवणं गरजेचं आहे कारण ट्रेन्सची फ्रिक्वेन्सी नसल्यामुळे खूप जास्त गर्दी होते आणि काही लोकांना गुदमरून त्यांना एकदम त्रास होतो त्याच्यानंतर स्वच्छता वाढवायला हवी स्वच्छता खूप खराब आहे अजून कर्मचारी वाढवायला हवे ट्रेनच्या आत त्याच्याने हे वाढ त्याच्याने ते बघू शकतात की कोणाला काय गरज आहे काय नाही टॉय स्वच्छतागृह पण खूप खराब असतात त्याच्यानंतर तिसरं म्हणजे विमानप्रवास आहे पण तो सगळ्यांना काही जमत नाही खूप जास्त महाग पुणे टू मुंबई पण जायचं असेल तरी सुद्धा तुम्हाला तीन हजार किंवा चार हजार रुपये भरावे लागतात ते काय सगळ्यांना परवडणार नाही तर दर कमी करणं गरजेचं आहे